आम्ही श्री हजूरसाहेब नांदेड येथे राहतो आमच्या नांदेडचा धार्मिकस्थळ म्हणजे श्री हजूरसाहेब गुरद्वारा आहे इथं खूप मोठ्या संख्येने बाहेर राज्यातून बाहेर राज्यातून भक्तगण येतात लई पावनस्थळ आहे श्री हजूरसाहेब नांदेड आम्ही दर रविवारी तर मित्रमंडळी सर्व गुरद्वार जातो आणि तिकडं सेवा करतो लंगरची सर्व मित्रमंडळी संडेच्या दिवशी आम्ही सगळं मित्रमंडळी सेवा करायला जातात आणि तिकडं साफसफाई लंगरची सेवा लंगरला लागणारं साहित्य लाकूड दे जमा करून तिकडं आणून टाकतात काही साफसफाई करतात गुरुद्वाऱ्यामदेध्ये साफसफाई करतात लाकूड आणतात आणि परोसदारी करतात तिकडं लंगरमध्ये हे सर्व काम आम्ही सर्व मित्रमंडळी रविवारी जातो आणि करतो तिकडं